मी बऱ्याच वेळा गुगल मॅपचा वापर केलेला आहे आणि प्रत्येक माणसाने माझ्या मते गुगल मॅपचा वापर केलेला आहे कारण सर्वात अचूक दिशा दाखवणारे हे एक चांगले सॉफ्टवेअर आहे आणि सर्वात प्रथम ह्या सॉफ्टवेअरमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी आहेत म्हणजे जर आपल्याला एखाद्या ठिकाणी जायचे असेल तर त्या ठिकाणी ते किती किलोमीटर आहे त्याच त्या ठिकाणी पोचण्यासाठी कुठल्या रस्त्याना आपण लवकर पोचू शकतो एखादा शॉर्टकट असेल तर ते करता येत त्यामध्ये आपल्याला सेटिंगमध्ये असं पण ॲड करता येत जर आपल्याला समज टोल नाका चुकवून जायचा असेल नॉर्मल रस्त्यापेक्षा वेगळ्या रस्त्यान म्हणजेच टोल नाका चुकवून जायचे असेल तर आपण ती एकदा व्हॅल्यू सेट केली की ती त्या पद्धतीने आपल्याला दिशा दाखवतात हे त्याची सगळ्यात चांगली गोष्ट आहे आणि गुगल मॅप्सची खूपच अचूक आहे त्यामध्ये कायच प्रॉब्लेम नाही दिसंज म्हणजे एक नंबर आहे गुगल मॅप त्याचा काय विषयच नाय एक नंबर भावा आणि मग ते त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे आपण त्याच्यामध्ये हां ऑफलाईन मॅप्स त्यामध्ये आपण डाउनलोड करू शकतो म्हणजेच जर आपल्याकडे इंटरनेट नसतील तरीसुद्धा आपण ज्यावेेळी आपल्याकडे इंटरनेट असते त्यावेळी आपण ते मॅप्स डाउनलोड करून घेऊ शकतो आणि ते मॅप्स डाउनलोड झाल्यानंतर ज्यावेेळी आपण इंटरनेट नसेल त्या क्षेत्रामध्ये गेलो तर ते आपण त्याचा वापर करू शकतो याचा फायदा असा जर आपण एखाद्या जंग जंगलामध्ये किंवा जर कुठे घ गेलं आणि तिथे जर इनटेर्नमेंट नसेल तरीसुद्धा आपण तिथल्या रस्त चांगल्या पा कापू शकतो आणि आपण त्याचा वापर चांगला करू शकतो तर गुगल मॅप्सबरोबर आय मॅप्स आहेत आय मॅप्स म्हणजे ॲपलचे मॅप्स आहेत ते सुुद्धा खूप चांगले आहेत पण सर्वात अचूक म्हणजे गुगल मॅप्स आहे मागच्या वेळे मी एकदा कर्नाटकात गेलेलो होतो तर कर्नाटकामध्ये भाषेचा खूप प्रॉब्लेम होता मला येत नव्हतं कन्नड बोलता त्यामुळ गुगल मॅप्सं इतकं चांगलं उप्योग झाला कारण गुगल मॅपसमध्ये ट्रान्सलेशची सुद्धा सोय आहे आपण समोर दिलेल्या पाट्या समज कन्नडमध्ये असेल तर आपण त्या मराठीमध्ये कन्व्हर्ट करू शकतो इतक्या चांगल्या प्रकारची सोय त्यामदे लिहिलेली आहे आणि आपण सर्वांनी वापर करावा मी अशी नम्र विनंती करतो बाय बाय